हॅलो काय करतोस रे बोल की काय मग काय कुठे आहे आता घरीच आहेत काय बरं चालते मग काय आता काय नाही बस मस्त मजेत आहे काय नाही

आर नाही रे बाबा पबजी फिबजी नाही खेळणं मी सोडून दिली सगळं अरे नाही ते उगाच घरचे पण ओरडतात हे होतं आहे उगाच काय जेवण करेना माणूस काय नाही आणि बाजूला पण मुलायचं तेच चालू आहे आता हा रे ते आमच्या इकडं तर पबजी खेळताना ते मागं गेले वर्षी मुलगा असा याला रेल्वे टेशनला बसला होता गेम खेळत होता आणि ट्रेन आल्याच्या नंतर तेव्हा ट्रेन त्याच्या हे होऊन गेला तो मेला जाग्यावर त्याला म्हणजे एवढं हां हां हो ना हा ते ट्रेन एवढा ट्रेनचा आवाज मोठा असतो तरी पण त्याला समजला नाही इतकं त्याच्यातच बिझी होतात हो काही कळंना काही नाही त्याला त्या गेममध्येच गुंतून राहिले आहेत ना सगळं पूर्ण त्यायचं जाणं हां हा त्यायला उठलं की ते पाहिजे मोबाईल घेतला की तेच चालू करेल ना आता हो ना ते मोबाईलला लई पहिलं तरी आपण मॅच हे खेळायचं त्यामुळं कसं आहे बी व्यायाम हे व्हायचं काय वाटत नव्हतं आणि आता हो ना ह हो हो बर मग काय बाकी निवांत काय हां माझं पण मस्त आहे मग काय ये मग कधी इकडं भेटू हो ठीक आहे ठेवू का मग नाही नाही नाही नाही तू पण नको खेळू ठीक आहे हो हो ठीक आहे